नमस्कार भारताची हिंदी ही राष्ट्रभाषा आणि महाराष्ट्राची मराठी भाषा ह्या दोन्ही भाषांचां जर विचार केला ह्यांची जर तुलना केली तर दोन्हीसुद्धा त्या त्या ठिकाणी खूपच प्रसिद्ध आहेत जसं हिंदी भाषा ही पूर्ण देशासाठी आहे कारण ती राष्ट्रभाषा आहे पण मराठी भाषा जेव्हा आपण विचार करतो ती भाषासुद्धा समृद्ध आहे आणि एवढी समृद्ध आहे की संत राम रामदास संत तुकाराम संत एकनाथ संत ज्ञानेश्वर ह्यांनी ती अनेक वर्षापासून ती प्रभावित करण्याचा प्रयत्न केला अगदी म्हणायचं झालं तर अमृताते पैजा जिंका जर कोणाबद्दल बोललं गेलं असेल तर ती मराठी भाषा आहे आणि या मराठी भाषेची संस्कृती लोकसंस्कृती जर आपण पाहिली ती अनेकांना विशेषतः महाराष्ट्राला ती चेतना देणारी आहे हिंदी भाषा ही तेवढीच प्र महत्त्वाची आहे कारण हिंदीमध्ये सुुद्धा जी अक्षर किंवा शब्द किंवा लिपी ही आणि मराठी भाषेची लिपी ही एकाच एक संगत आहे आणि त्याच्यामुळे हे एक प्रकारचे भाऊभाऊच असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये अनेकांना स्पूर्तिस्तान स्फूर्तिस्थान आहे तर अनेकांना ती प्रभावित करणारी सुद्धा ठरलेली आहे